मला पुरणपोळी बनवायला खूप आवडते त्याची क्विझिन पाकशैली खूप म्हणजे अशी आहे आधी आपण डाळ शी चांगली शिजवून घ्यायची नंतर त्याला आपण कुकरमधून काढून छान एका गंजामधे छान शिजवून घ्यायची मग त्याच्यामध्ये जेवढी लागते आपल्याला म्हणजे दीड वाटी जर आपण डाळ टाकली असेल तर दोन वाट्या आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची मग छान मस्त त्याला शिजू द्यायचं चांगल्या पाकावर येऊ द्यायचं आणि पाकावर आले की ते मस्त एका त्या भांड्यामधून काढून घ्यायचं आपल्या पुरण यंत्रामधून छान मस्त झालं की त्याच्यामध्ये असं हे टाक विलायची टाकायची जायफळ टाकायचं आणि बिलकुल कणिक अशी मैदा मैदा भिजवायचा आणि असं लुसलुशीत मैदा भिजवायचा जेणेकरून आपल्याला म्हणजे पोळी आपली छान येईल पोळी लुसलुशीत झाली की म्हणजे पुरण व्यवस्थित असं छान झालं की आपल्याला पोळी खूप छान बनेल आपली पोळी छान झाली की आपल्याला पण खायलापण ते सुटसुटीत वाटेल आणि ते म्हणजे शिजवण्यासाठी करण्यासाठी म्हणजे खूप अशी व हे आहे म्हणजे पाककु स्वयंपाक करा करते वेळी ती म्हणजे अशी झटपट बनते आपल्याला कळत करण्यासाठी कंटाळा येतो पण केल्यानंतर आपल्याला कळते की नाही सगळ्यापेक्षा हा एक म्हणजे पुरणपोळी हा एक असा पदार्थ आहे की ते आपण पटकन बनवू शकतो आणि खाण्यासाठी पण उत्तम आणि कुन्हाला पण पुरणपोळी ही आवडते आणि मला ती बनवण्यासाठी आणि माझा तो आवडता म्हणजे मला ती बनवण्यासाठी खूप आवडते आणि क्युझिन पण म्हणजे त्याची पाककला जी आहे ती एकदम सोपी आहे म्हणून मला ती बनवायला आवडते